सगळ्यात पहिले आमच्याच एरियामध्ये एक देवस्थान आहे जिथं ज्या ठिकाणचं नाव खडकी आहे ते वर्धा जिल्ह्यामध्ये येतात आणि तिथे हनुमानजीची म्हणजे मंदिर आहे ती वर्धा नागपुर हायवेवर आहे तिथे खूप सारे मतलब दुकान आहे जिथे म्हणजे खाण्यापिण्याची वस्तू खूप सारे भेटतात पण एक त्याची खूप मोठी खराबी हे आहे का ते जेवढं पण वेस्ट प्रोड्यूस होते त्या वेस्टची तिथे विल्हेवाट होत नाही एक मेन कारण आहे त्याच्यात बाकी सगळं ठीक आहे तिथं बाकी सोयीसुविधा चांगला आहे या बाकी डेलीमध्ये पाच ते दहा हजार प्रवासी थांबतात तिथं भेट देतात त्यानुसार तिथं म्हणजे ट्राफिक वाढतात तिथं लोकांची येण्याजाण्यामध्ये या किंवा जे पण थांबणारे आहे भक्त आहे या बाकी कोणी आहे ते त्यांची गर्दी राहतात पण तिथं काही गोष्टीच्या की नाही सुखसुविधा पाहिजे ते आतापर्यंत आहे नाही दुसरी गोष्ट म्हणजे दुसरं स्थळ आहे केडजर केडझरमध्ये गणेशजीचं मंदिर आहे ते महाराष्ट्रामध्ये आहे चांगलंच फेमस आहे त्याच्यामध्ये अष्टविनायकामध्ये त्याला मोजले जातात त्याच्यामध्ये खूप सारे मतलब चतुर्थीमध्ये तिथं वर्षातून एक किंवा दोन वेळा तिथं यात्रा भरत असतात चांगले तिथं मतलब लोकांची गर्दी असते बाकी काही भाविक दूरदूरून येत असतात तिथं दर्शनाला बाकी चतुर्थीमध्ये या ज्यावेळीसं गणपतीचे स्थापना होते त्यावेळीस तिथं खूप लोकं दर्शनाला येत असतात तिसरं म्हणजे मी गेलो बाहेर अकोला किंवा अकोला जिल्ह्याचा लागून एक जिल्हा आहे कोण नांदेड आहे का काय माहीत नाही पण तिथे शेगाव हे देवस्थान आहे गजानन महाराजचे तिथं चांगला एक्सपिरियन्स आहे तिथं आम्ही गेलो होतो कमीच पैशामध्ये तिथं राहणं देवस्थानचं दर्शन करणं खूप चांगल्या सुविधा त्यांच्या तिथं वागणुक त्यांचे चांगले बोलणं ती खूप चांगलं तिथं कमी पैशामध्ये आपण एक दिवस म्हणजे चोवीस तास तिथं राहू शकतो कमी पैशामध्ये खूप कोणताही गरीब व्यक्ती अगर तिथे जाणार तर त्याला कोणतेही त्रास न होऊ देता इथं त्याच्या भक्तिनिवास आहेत भक्तिनिवासमध्ये कमीच पैशात तिथं राहू देता चांगली सुविधा बाथरूमची सगळी काही तिकडं परिसर व तिथं जेव्हा देवाचे आपण दर्शन करायला जातो तिकडं चांगली सुविधा होतात लाईनमध्ये सगळ्यात व्यवस्थित व त्याच्या नंतर जेवणाची सुविधा फ्रीमध्ये खूप चांगलं तिथं परि परिसर आहे चांगली वागणुक आपण रम्य निसर्ग आहे तिथं आणि अशा खूप साऱ्या तिथं गोष्टी आहे का आपण फिरू शकतो इत इतक्या आहे